लहानपणी आमची शाळेची सहल एकदा कोल्हापूर या ठिकाणी गेलेली जिथे पन्हाळागड जो आहे तर तिथल्या किल्ला जो आहे तर तो पहायला मिळाला तिथे गार्डनसारखं एक ठिकाण होतं तर तिथे घसरगुंडी किंवा छोटी ट्रेन वगैरे असा सुद्धा त्या भागात तिथे होतं तर तेसुद्धा आम्हाला सहलीच्या वेळेस जायला मिळालं त्याचप्रमाणे जेजुरीचं खंडोबा तिथे जाऊन दर्शन घेता आलं त्यानंतर एकदा रत्नागिरीलासुद्धा सहल गेलेली तर तिथे एक मस्त्यालय आहे तर तिथे जाऊन वेगवेगळे माश्यांच्या प्रजाती वगैरे किंवा भेल मासा वगैरे अशा त्यांचं सांगाडा अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी तिथे त्या मस्त्यालयात होतं तर ते पहायला मिळालं त्याचप्रमाणे गणपतीपुळ्याचं जे गणपती मंदिर आहे तर तिथे जाऊन गणपतीचं दर्शन घेता आलं अशा प्रकारच्या काही आठवणी ज्या माझ्या होत्या त्या मी आता सांगितल्या